हा आवाज येतंय

हा अरे मी काय म्हनतो मी एक इवेंट मॅनेजमेंटचा प्लॅन केलेला हाय सध्या त्याच्यात मला लग्न वगैरेसाठी आता जे वेडिंग राहनार आहेत सगळं काय ते तर ते वेडिंग आपन कसं हाय करायचा विचार चालू होता तर तुझं काय म्हननं हाय म्हनजे कसं हळदीचा प्रोग्राम हॅलो हा आवाज नाही येत आहे का हॅलो हा आवाज येईना माझा हा म्हटलं काय इवेंट वगैरे जे असतात ते आपन घेऊ म्हटलं आता पहा तुझी इच्छा असेल तर हा तर सांग मग तू जर फ्री अशेल तर आपन जाऊ मग एक इवेंट करायचाय हा वेडिंग इवेंट करायचाय तर त्याच्यासाठी भेटून म्हटलं बोललो असतो चर्चा केली असती सांग तुझं काय म्हननं आहे तर मग चालेल ना एक आपल्या गौरक्षन वरती ये ना मग गौरक्षन गुरुवरती हा चालेल भेटू मग समोरच्याला वेडिंग प्लॅन आपला काय आहे काय नाही आपुन सांगून देऊ ते काय चार्जेस वगैरे काय हाय वरती आनंद नगरमध्ये हा चालेल ना तिथे भेटून तिथं एक क्लायंट आहे त्या क्लायंटला भेटून घेऊ आनि आपलं वेडिंगचं जे प्लॅन वगैरे आहे इवेंट मॅनेजमेंटचं ते सांगू मग बोलू त्याच्यावरती चर्चा करू मग चालतंय मग संध्याकाळी फ्री आहेस का तू चालेल चालेल मग संध्याकाळी मग कितीला भेटतं मग चालेल मग मी सहा वाजता जाऊन भेटून येऊ चालेल चालेल मग ठीक हाय ये मग संध्याकाळी सहा वाजता मग भेटूया मग हा बरं बरं